आपल्या अवतीभवती परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेमधील शाळेमधील जे इतर काही प्रोग्राम होत असते हेल्थ एज्युकेशन आहे अवतीभवतीचे ज्ञान मिळत असते की आपल्या समाजामध्ये काय चाललेलं आहे सम समाजामध्ये काय चाललेलं आहे सायबर क्राईम वगैरे समा समाजामध्ये लोकं लोकांशी कसं वागत आहे कसे वागणूक वागणूक करत आहे कॉन्टॅक्ट कसं ठेवत आहे आणि इत्यादी जे काही हे क्राईम वगैरे कसे वाढत आहे कॉलेजमध्ये बहुतेक तर प्रोग्रॅम काय काय होत असते आणि अभ्यासक्रमाचा आपल्याला काय फायदा होत असतो अभ्यासक्रमाचा फायदा जे काही मुलांना शाळेमध्ये म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवत असते अभ्यासाचंच ज्ञान देत असते आपण म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने वागा सगळ्यांना समजून घ्या सगळ्यांचं चांगल्याने बिहेवियर करा आणि इकडल्या तिकडल्या आपले जनरल नॉलेज पण वाढत असते समाज समाजाशी कसं वा म्हणजे वावरत आहे वगैरे इत्यादी तर आपल्याला कसं फायदा होत असते समाजामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम होत असते हेल्थ एज्युकेशन मिळत असते आपल्याला अवतीभवती आपल्या परिसरात परिसरातील वातावरण कसे ठेवावे आपल्या आजूबाजूला झाडे ला झाडे लावा झाडे जगवा झाडामुळे आपल्याला काय मिळत असते ऑक्सिजन मिळत असते कार्बन डायऑक्साईड जात असते हिरवंगार हिरवंगार झाडामुळे आपलं हिरवेगारमुळे आपल्या झाडामुळे ऑक्सिजन वाढत असते ऑक्सिजन मिळत असते त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यात व श्वास सोडण्यात त्रास नाही होत असते आणि परिसर आपला इकडला तिकडला स्वच्छ ठेवावे जेणेकरून आपल्या अवतीभवती व अवतीभोवती परिसर स्वच्छ राहावं व आपल्या देशातील समाजामध्ये जी काही म्हणजे बिमारी आहे ते न व्हावे परिसर स्वच्छ असला तर कोणतंही कोणाला कोणती बिमारी होणार नाही आपल्या आपला भाग हा स्वच्छ राहणार व स्वस्थ राहणार इत्यादी गोष्टीचं न्याय मिळ ज्ञान मिळत असते आपल्याला